नुकत्याच जन्मलेल्या मुलांना स्वच्छ वातावरण मिळावे म्हणून बरीच काळजी घेतली जाते डॉक्टरांचं तर गायडन्स असतंच शिवाय ऑनलाईनही हल्ली बरेच व्हिडिओ वगैरे उपलब्ध आहेत किंबहुना अनेक नवजात बा ज्या बालकं आहेत त्यांच्या आयाही सुशिक्षित झाल्या आहेत ते म्हणजे व्हिडिओ पाहून कारण घरात आजी नाही ना आजी म्हणजे चालतं बोलतं हॉस्पिटलच जणू हो अनुभव तेवढा दांडगा कारण प्रत्येक मूल हे थोडंसं वेगळंच असतं त्याला हाताळाही वे हाताळायचंही वेगळंच असतं प्रत्येकाची हातोटी निराळी झोपण्याच्या वेळा निराळ्या आणि खोडी पण निराळ्या आणि त्या खोडींना समजून घेत घेत आईला पुढे जावं लागतं अशा वेळेला झोपही होत नाही आणि शरीर कण्हत असतं ते वेगळं पण तरीसुद्धा आई अस्वच्छता ठेवून आजारपणाला आमंत्रण नक्कीच देत नाही पण काही वेळेला एखाद्या आईकडनं चूक होऊ शकते नकळत अर्थात जाणूनबुजून कोणीच करत नसतं मग काय काय काळजी घ्यायची बरं या बाळांसाठी तर हे बाळ अगदी सगळ्यात पहिल्यांदा स्वच्छ कापडामध्येच गुंडाळलेलं असावं त्याचे कपडे हे रोज धुताना त्यासाठी डेटॉलचा वापर गरम पाण्याचा वापर करावा त्याची शी शू पुसण्यासाठी सुद्धा मऊसूत कापड किंवा हल्ली तर बरेचजणं नॅपकिन्स वापरतात ओले नॅपकीन तेही ठीक आहे पण गरम पाण्यांचा थोडासा नकळत कोमट पाणी अगदी जास्त गरम पाणी नाही रोजच्या रोज साधारण बाळाला अंघोळ घालणं बाळाच्या अंघोळीच्या वेळा ठरलेल्या असणं ते बाथरूम स्वच्छ असणं ते अंघोळ घालण्यापूर्वी त्याला लावण्यात येणारं जे काही पीठ आहे ते चांगलं सॉफ्ट मऊ असावं त्यात खडे वगैरे नसावेत चाळून घ्यावं शिवाय जे तेल वापरतो हाडांच्या वाढीच्या दृष्टीने तेही चांगल्या कंपनीचं असावं हो अंगावर रॅशेस वगैरे येत असतील काही पुरळ उठत असेल तर तसं डॉक्टरांशी बोलून घ्यावं कारण प्रत्येक बाळाची लकब वेगळीच असते ती अंघोळसुद्धा न्हाऊमाखू घालताना काळजीपूर्वकच हाताळणं गरजेचं अगदी ही पिल्लं खूप हालचाल करत असतात आणि हातात तेल वगैरे असतं त्यामुळे ते पाणीसुद्धा आई आधी चेक करत असते व्यवस्थित कोमट आहे ना जास्त कडक नाही ना खूप गार पण नाही ना अंघोळीच्या आधी बाळाची खाणं झालं आहे ना त्याने ढेकर दिला आहे ना खाणं म्हणजे पिणं वगैरे औषधं झाले आहेत ना घुटी झाली आहे ना घुटीमध्ये सगळं उगाळले ना घुटीच्या वस्तू स्वच्छ होत्या का त्या व्यवस्थित गरम पाण्यात धुऊन पुसून व्यवस्थित पुन्हा वाळवून ठेवल्या आहेत का हेसुद्धा पाहणं गरजेचं आहे डबा नीटनेटका असावा झाकलेला असावा बाळाचे पावडर हे सगळं आधी तयार ठेवावं अंग कारण ते अंघोळ केल्यावर काही वेळेला बरेचदा दमून जातं आणि खेळ झोपून जातं अंघोळ करता करताच अशी काही बाळं असतात पण बाहेर आणल्यानंतर स्वच्छ धुतलेलं मऊसूत कापडाने त्याला पुसून घेणं किंवा त्याचा टॉवेलसुद्धा असेल तर वेगळाच ठेवणं मोठ्यांच्या वस्तू त्यांच्यासाठी न वापरणं ही स्वच्छतेची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून बाळाला आजारपणं येणार नाहीत कारण स्वच्छता हाच परमेश्वर ते जसं प्रत्येकाला लागू आहे तसं छोट्याशा बाळाला सुद्धा नक्कीच लागू आहे ते तर देवाचं रूपच असतं आणि त्याला फुलासारखं जेवढं जपू तेवढं कमीच आणि ते उठल्यावर सुद्धा त्याला छान परत स्वच्छ नीटनेटके कपडे घालून तयार करणं ते फ्रेश झालेलं असतं त्याची का भूक असते हे समजून घेणं त्याच्या लकबी समजून घेणं आणि त्याप्रमाणे त्याला हाताळणं ह्यानेच ते खुश राहतं बरेचदा गॅसेस असा होण्याचे चान्सेस असतात म्हणून पोटाला गरम कापडाने शेक देणं गरम म्हणजे कडक नाही हातावर आधी चेक करायचं ते कापडसुद्धा स्वच्छ असावं घेतलं आहे फडकं कुठलंतरी आणि पटकन सुरू केलं असं होता कामा नये शेक शेगडी करताना पण अनुभवी बाई असावी असं आवर्जून पाहिलं जातं हे सगळं बाळांना खूप महत्त्वाचं आहे आणि अनेक बदलणारे ऋतूसुद्धा त्यांच्यासाठी पहिले असतात मग अशा वेळेला त्यांची प्रत्येक वेळेला काळजी घेणं ऋतूनुसार कानटोपी घालणं की बाबा कानात पटकन काही जाऊ नये वगैरे म्हणून सुद्धा बरेचदा काळजी घेतली जाते सकाळ संध्याकाळची हवा गार असते अशा वेळेलाही टोपी घालणं लंगोट ओला झाला तर तो त्वरित बदलणं शक्यतो हगीज लगेच न वापरता पुढे थोडंसं मोठं झाल्यानंतर किंवा अगदी आवश्यक वेळे पुरतंच बांधून पुन्हा काढणं कारण काही वेळेला रॅशेस येतात बाळाला त्याचे ते कितपत योग्य राहील अशा पद्धतीत वापरता येईल हे आईने समजून घेतलं पाहिजे स्वतःची सोय व्हावी बाळ ओलं करत आहे म्हणून जागं राहाय लागतं असा विचार न करता माझ्या बाळासाठी काय छान आहे हे बघणं अत्यंत आवश्यक राहतं हो म्हणजेच मग ते आनंदी बाळ खेळताना हसताना बघून आपल्यालाही तेवढाच आनंद मिळतो हे नक्की